प्रत्येक राज्यातील कला आणि त्या राज्यातलं हस्तकौशल्य हे नक्कीच त्या वस्तूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जसं कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापुरी चप्पल ही प्रसिद्ध आहे राज्यातच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेरही कोल्हापूर म्हटलं की कोल्हापुरी चप्पल हे नाव निघतंच कारण त्याची मजबूती आणि त्याचा टिकाऊपणा हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हस्तकौशल्याचं म्हणाल तर कोल्हापुरी साज हा एक हस्तकौशल्याचा उत्तम नमूना आहे कारण त्या साजामध्ये बा खूप कलाकुसर असते आणि ते सौभाग्याचं प्रतीक असंही म्हटलं जातं आणि हा कोल्हापुरी साज नावातच आलं साज म्हटलं की तो कोल्हापुरीच अशा प्रकारे त्या वस्तूंमधून त्या राज्याचं खासियत आणि त्या राज्याचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं